हॅलो हां बोला हां बोला ना आपण कोण मिस्तं हां कोण धीरजनं नंबर दिला का तुम्हाला हो का ते

हां हां हां ते आपल्याला संडास बाथरूम बनवाचे सेकंड फ्लोअरला त्याला खर्च वगैरे किती येईल बरं चार बाय आठचं बाथरूम आहे ते म्हणजे सग् रेती वगैरे सगळं तुमच्याकडे दिलं तर कितीपर्यंत जाईल ते आणि तसं कधी आम्ही आणून दिलं तर तुम्हाला रो रोजंदारीनं वगैरे ते

मग त्यात कमी वगैरे काही होय होणार नाही का सेकंड सेकण मजल्यावर सेकण मजल्यावर संडास बाथरूम करणे आपल्याला स्टाइल वगैरे ते सगळं दुसरे लावून द्यायला लागेल का त्यातबी तुम्हीच करून देशाल त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे मग तुम्ही पाहायला का येऊ शकता आमचं घर म्हणजे द विष्णू वाडीमध्ये आहे रामनगर नाही का रामनगरच्या बाजूला विष्णू वाडी त्या ठिकाणी तर तुम्ही येऊ शकता का पाहायला पहिले काम वगैरे कुठे केलेलं आहे का तुम्ही कामे इकडे चालू आहे का काम बघायचं असलं की आपल्याला बरं बरं ठीक आहे जाऊ द्या मी बघून घेईल मी कॉल करीन तुम्हाला काय सांगतो तुम्हाला